मी हाऊस वाईफ आहे माझे हजबेंड शेतकरी आहे ते शेतामध खूप कष्ट करतात कापूस आहे तुरी आहे चना आहे गहू आहे त्यांना पानी देनं कसं काय करनं फवारनी करनं खूप काही आहे खूप कष्ट करतात शेतकरी आणि एक शेतकरी काय कष्ट करतात ते त्यांनाच माहीत आहेत की शेतात ते किती कष्ट करतात आणि मी हाऊस वाईफ आहे घरचे कामं पूर्ण पूर्ण कामं करते मुलींना तयार करते स्कूलमध्ये जायसाठी तिची तयारी झाली की टिफिन ब्याग सगळं तिला तिला द्या लागते तिला नेऊन द्या लागते मग परत घ्यायला जावं लागते तिकडून आली की तिला तिचं जेवण पाणी सगळं करावं लागते हे एक वाऊ हाऊस वाईफचे कामं आहे आणि शेतकऱ्याचे कामं त्यांच्या मागं खूप टेन्शन असते खूप कामं असते त्यांना पण घरी येणं घर घरून अजून शेतात जाणं शेतातले कामं करणं खूप म्हणजे असं खूप कष्ट करते ते शेतामध्ये जेव्हा कष्ट करणं तेव्हाच फळ भेटन असंही आहे म्हणून शे एक शेतकरी हा शेतामध्ये खूप कष्ट करतात